हॅलो मला माझी गाडी आहे प्लेजर ही गाडी आहे आणि ती दोन हजार अकरा साली मी घेतलेली आहे आणि या गाडीची पी यू सी करायची आहे पी यू सीचे प्रमाणपत्र मला मिळवणं गरजेचं आहे पर्यावरणाचा समतोल राखण्याच्यादृष्टीनं पी यू सीचे प्रमाणपत्र हे मला फार उपयोगाचं ठरेल आणि निसर्गाचाही बऱ्या समतोल राखला जाईल पण ते पी यू सीचं प्रमाणपत्र मला नेमकं कोणाकडून घ्यावं लागेल आणि तो अर्ज कसा करायचा याच्याबद्दल मला थोडीशी माहिती हवी होती अर्ज करत असताना त्या अर्जाचा नमुना आणि त्याच्यासाठी लागणारे त्या अर्जासोबत लागणारे काही डॉक्युमेंट्स जोडावायचे असतील तर त्याची माहितीही मला कळावी ह्याच्यासाठी मी तुम्हाला फोन केला आहे तर मला तो अर्ज त्या अर्जाचा नमुना आणि त्या अर्जासोबत जोडायची कागदपत्रे त्याची माहिती मिळावी असं मी विनंती करते